हां यस मॅम बोला हां मॅणम बोला हो हो मॅळम आहे ना साडी ऑर्डर करण्यासाठी मॅडम तुम्हाला भेटून जाईल साडी त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे आता तुम्हाला कशी पाहिजे मॅडम म्हणजे कांजीवरम पाहिजे पंजाबी पाहिजे नेमकी कोणती पाहिजे बनारस सिल्कची पाहिजे पाच डजन घ्यायच्या आहेत का अच्छा तर भेटून जाईल नं मॅणम त्याचं काही टेंशन नाही तुम्हाला भेटून जाईल मी पार्सल कुरिअलं पाठवून देईल आमच्याकडे दं हो सुविधा आहे रेट मॅणम आपलं कसं प पाच हजारापासून सुरुवात आहे पाच हजार आठ हजार दहा हजार तुम्हाला कशी लागेल जशी लागेल तशी प्रमाणे भेटून जाईल

मॅडम ते कसं आहे आता क कुरिअर वगैरे असं सर्व असा टोटल मिळून तुम्हाला सांगितलं म्हणजे कसं आता एक चार हजारपर्यंत तुम्ही म्हटलं तर भेटेल नं तशीही भेटेल पण मग जशी पाहिजे तशीबी देतो तुम्हाला जशी कॉलिटी लागेल तशी देतो कॉलिटी कॉलिटीचा काय प्रॉब्लेम नाही येणार पण हो काही प्रॉब्लेम नाही स्वतः आले चालेल हो हो त्याच्यामुळंच म्हटलं मग हां त्याच्यामुळंच म्हटलं मी तुम्हाला कारण काय कुरिअरचे वगैरे पैसे म्हणजे कसं आता खर्च तसं लागणार म्हणजे कुरिअरचा तुम्हाला तर माहितीच आहे

चालेल चालेल नं काही प्रॉब्लेम नाही येऊन जा मॅणम हो हो तुम्ही मी पाहिले ते फोटो आलेले मी ते साड्या साईडलाच काढून ठेवतो फक्त लवकरात लवकर यायचा प्रयत्न करा कसं मग समोर जे कश्टमरबी येतात नं त्यांनाही द्यावं द्यावं लागतात हां वेलकम मॅणम वेलकम